संदाइ म्हणजे आठवड्याचा बाजार हो दर सोमवारी आमच्या इथेशी आ आठवड्याला बाजार भरतो त्या बाजारामध्ये हव्या त्या वस्तू तिथं उपलब्ध असतात म्हणजे जी गोष्ट आपण मार्केटमध्ये जातो मार्केटमध्ये जी वस्तू नसते ती सोमवारचा आठ दिवसाचा जो बाजार असतो त्या बाजारामध्ये प्रत्येक म्हणजे एक रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत अशा सर्व गोष्टी तिथं उपलब्ध असतात त्यामध्ये वेगवेगळे ड्रेस असतात वेगवेगळे कपडे असतात त्यानंतर भांडी असतात प्लास्टिकची भांडी असतात मच्छी असते सुकी मच्छी असते ओली मच्छी असते कांदे बटाटे असतात भाजीपाला वगैरे असतो म्हणजे पूर्ण तो आठवड्याचा बाजार इतका भरलेला असतो की आपल्याला तिथे चालण्यासाठीसुद्धा जागा नसते धक्काबुक्की करून त्या बाजारामध्ये आपण जाऊन एखादी वस्तू खरेदी करू शकतो आणि बाजारामध्ये गेलो की आपलं जे दुकान आहे त्या दुकानापेक्षा त्या बाजारामध्ये जी किंमत आहे त्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने कमीमध्ये ते वस्तू आपल्याला मिळतात बाजारामध्ये आपण एकदा गेलो की पैसे नेतो आपण थोडेफार पण अशा वस्तू बघतो की असं वाटतं जास्त पैसे आणले असते तर बरं झालं असतं मला ही वस्तू घ्यायची होती मला ती वस्तू घ्यायची होती म्हणजे ती आपली आवड संपतच नाही आहे अशा वेगवेगळ्या नको नको नको त्या वस्तू त्या बाजारात दिसतात आणि त्या बघितल्यानंतर असं वाटतं ही घिऊ ती घिऊ हे घेतलं तरी समाधान नाही होत असं वाटतं की पुन्हा आठवड्याचा बाजार येतोय कधी आणि पुन्हा त्या बाजारात जाते कधी